हॅलो फ्लिपकार्ट मी ऑनलाईन फॅन बुक केलेला होता तो फॅन आपणाकडून प्राप्त झालेला आहे परंतु त्याची गुणवत्ता आणि स्थिती बघता मला मी त्याबाबत समाधानी नाही तो फॅन मला आपल्याला परत करायचा आहे कृपया मला याची रिटन पॉलिसी काय आहे ते सांगा आणि ऑर्डर परत करणे आणि परत कसे द्यायचे किंवा त्याची पॉलिसी कशी आह असेल ते मला सांगा